काखेत कळसा गावाला वळसा दे रे हरी पलंगावरी येरे येरे पावसा तुला देतो पैसा तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपारणं आलं गर्वाचे घर खाली अतिशहाणा त्याचा बैल रिकामा चोराच्या मनात चांदणे झाकली मूठ सव्वा लाखाची थेंबे थेंबे तळे साचे दाम करी काम अति तिथे माती नाचता येईना अंगण वाकडे